हां नक्कीच मी बहुदिवसीय ट्रिप केलेली आहे ती बहुत दिवसीय ट्रिप राजगडलाच होती आता ती कशी होती तर बहुदिवसीय ट्रिपचा एक मेन उद्देश असतो की तुम्ही दोन ते तीन दिवस राहून तिथल्या वातावरणाशी तिथल्या निसर्गाशी निसर्गात मिसळलं पाहिजे तंबूत राहणं एक वेगळं चॅलेंज असतं आपल्याला त्यात सहकार्याची भावना निर्माण होते मित्रत्वाची भावना निर्माण होते आपण चार लोकं असतो एकाने तंबू ठोकायचा असतो एकाने त्याला बांबूने सपोर्ट द्यायचा असतो एकानं जेवणाची सोय बघायची असते दुसऱ्यानं पाण्याची सोय करायची असते म्हणून अशा बहुदिवसीय ट्रिप किंवा ट्रेक्सची योजना ही कॉलेज शाळेतनं केली केली गेली पाहिजे जेणेकरून तुम्ही एकामेकाला सहकार्य केलं पाहिजे आणि अनुकूल परिस्थितीत कसं सर्वाईव्ह करायचं किंवा अनुकूल परिस्थिती आली समोर तर तुम्ही त्याला कसं सामोरं जायचं याचा तुम्हाला एक वेगळा अनुभव मिळत असतो तंबूमधे राहणं हे चॅलेंजिंग यासाठी असतं आपल्याला तो आजूबाजूचा प्रदेश साफ केला गेला पाहिजे जेणेकरून आपल्याला जनावरांची किंवा इतर सरपटणाऱ्या प्राण्यांचा त्रास किंवा धोका निर्माण न होता किंवा अशा ठिकाणी तंबू ठोकले पाहिजेत जेणेकरून तुम्हाला निसर्गाची हानी होता नाही आणि तुम्हालाही निसर्गाचा अनुभव घेता येतो येता यावा अशा ठिकाणी तुम्ही तंबू ठोकणं गरजेचं आहे आणि खरंच एक वेगळा अनुभव असतो एक्साईटमेंट असते भीती असते सस्पेन्स असतो आणि बहुदिवसीय ट्रिप हे प्रत्येक शाळा कॉलेजने आयोजित केली पाहिजे